धावणे व्यायाम करणे हा व्यक्तीच्या शारीरिक व्यायामाचा प्रकार आहे जर शरीर स्वस्थ हे सुंदर असेल जर ताकदवान असेल जर ते निरोगी असेल तरच शरीराला शोभा आहे जीवनाला शोभा आहे शरीर निरोगी असणाऱ्या व्यक्ती जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा आनंद हा व्यवस्थितरित्या घेऊ शकतो ट्रेडमिटबद्दल ट्रेडमिलबद्दल किंवा मैदानांवरती धावणे आणि ट्रेडमिलवरती धावणे यामध्ये जर फरक केला गेला तर नस नक्कीच मैदानारवरती धावणे कधीही आपल्याला सोयीचे ठरतं मैदानारवरती धावणे हे एक नैसर्गिकरित्या होणारी क्रिया आपल्याला सांगता येते किंवा ती एक नैसर्गिकरित्या क्रिया त्या ठिकाणी घडत असते ट्रेडमिलवरती धावणे म्हणजे एकाच जागी धावणे त्या त्याला बराचसा तसा काही अनुभव किंवा शरीराला त्याचा काही व्यवस्थित असा निकाल लागत नाही मला असं वाटतं की जेव्हा आपण धावायला सुरुवात करतो तेव्हा एक टोक संपल्यावर दुसऱ्या टोकावर थांबतो व त्याचा जो अनुभव असतो त्याची जी मजा असते त्याने मिळालेले जे जे काही अनुभव असतात त्याला एक वेगळाच त्या ठिकाणी आपल्याला शरीरामध्ये फरक दिसायला लागतो आणि ट्रेडमिलवरती धावल्यानंतर तसा काही फरक आपल्याला बराचसा जाणवत नाही याचाच अर्थ जेवढं काही निसर्गाशी आपण संलग्न राहू जेवढं काही निसर्गाच्या साथीने करू तेवढंच आपल्याला सुद्धा निसर्ग साथ देईल जर विरोधात गेलो तरी सुद्धा निसर्ग आपल्या विरोधात जाईल अर्थातच ट्रेडमिलवरती धावणे किंवा जिम करणे असा हा व्यायामाचा प्रकार हा वेगळीकडे व मैदानावरती धावून तालीम करणे हा मा व्यायाम करा प्रकार वेगळीकडे मला असे वाटते की ट्रेडमिलपेक्षा मैदानावरती धावणे कधीही चांगले